मॅडम मला आहे ना केक पाहिजे होता माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर मला दोन किलोचा केक हवा होता

तर मला चॉकलेटवाला पाहिजे होता मॅडम आणि संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत पाहिजे आणि त्याच्यावर एक छोटा टेडीबिअर पण काढून पाहिजे आणि दोन तीन असे गुलाबाचे फुलं पण म्हणजे छान डेकोरेट वगैरे करून पाहिजे लहान मुलांना आवडते असा

हो का मला होम डिलिव्हरी पाहिजे मॅडम हो हो हो हां ठीक आहे मग मॅडम अजून त्याच्यासोबत मला थोडं आहे हे पाहिजे होतं काय म्हणते त्याला छोटे छोटे राहते पाहा छोटे छोटे केक राहते माझा ऍड्रेस आहे सीताराम अपार्टमेंट राजापेठ पानट हॉस्पिटलजवळ आणि ते छोटे छोटे केक पण पाहिजे होते म्हणजे लहान मुलांना द्यायला अन त्यांना आवडते न आजकाल लहान मुलांना छोटे केकच हवे असते ठीक आहे मग मॅडम त्याची प्राईज काय आहे एक पंचवीस रुपयाला काही कमी तर करा मॅडम कारण मला पन्नास घ्यायचे आहे तरी मॅडम कारण की आता पंधराशे रुपयाचा केक तो वेगळा आणि ते छोटे छोटे केक त्याचे काही तरी तर कन्सेपट्ट द्या ओके ओके ठीक आहे मग मॅडम थँक यू